गुड आफ्टरनू तुम्ही नक्की कशासाठी विचारत आहे तुम्ही बी बीच बीचसाठी इथे करू शकता तिथे तुम्हाला वेगवेगळे लोकेशन मिळू शकतात तुम्हाला कपल शूटसाठी हवे आहेत की मॉडेल शूटसाठी ठीक आहे तुम्ही बीचवर इथे करू शकता बीच बीच बीचच्या इथे तुम्हाला वेगवेगळे लोकेशन मिळू शकता शिवाय वेगवेगळे क्रिएटिव्ह आयडियानी तुम्ही फोटोशूट करू शकता अजून त्यासाठी तुम्हाला एक आयडिया देऊ शकते जिथे बीच वगैरे असतात तिथलं बॅकग्राऊंड ते तुम्ही चांगला उपयोग करून घेऊ शकता चेंजेस करू शकता तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या आयडियाने कोणतीही करू शकता त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ड्रेस किंवा जसा मेकअपचा आयडिया किंवा अजून काही क्रिएटिव बाबती तुम्ही ते करू शकता फोटोशूट मये ते अजून खूप आहे अशा आयडिया आहे जेणेकरून ते फोटोशूट म्हणजे चांगलं झालं पाहिजे अशारितीने आपण करू शकतो त्यासाठी ड्रेस वेगवेगळे आपण हे करू शकतो किंवा अजून काही नवीन आयडिया घेऊन आपण करू शकतो आहेत अजून खूप अशा क्रिएटिव आहेत आयडिया आहेत तुम्ही भेटून तुम्ही सांगू शकता ठीक आहे ओके